माशांमधे मला भागुर मच्छी खूप आवडते ते भागुर मच्छी मी घ्यायला मी बाजारामध्ये जेव्हापण जाते तेव्हा मी भागुर मच्छीच आणते आणि तिला घरी आणून छान प्रकारे त्याची भाजी बनवते आणि सर्वांना देते आणि मी पण खाते कारण मला दुसऱ्या माशांपेक्षा तीच मच्छी जास्त आवडते म्हणून मी तीच आणते